माझ्या भागात वाहतुकीसाठी म्हणजे बस आहेत ऑटो आहेत आणि जर थोडं लांब वगैरे ट्रॅवल करायचं असेल तर आपण मुंबईकर्स मग ट्रेन यूज करतो पण मला असं वाटतं की गर्दी आजकाल खूप जास्त वाढत चालली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची गरज रिक्वायरमेंट म्हणजे म्हणतो ती अशी आहे की ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आणि थोड्याशा सिस्टिमॅटिक केलं पाहिजे इव्हन तुम्ही बसचं जरी बघाल तरी त्याच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे रोड कन्स्ट्रक्शन्स नीट केले पाहिजेत ट्राफिक सिक्युरिटी नीट केली पाहिजे आणि मुळात म्हणजे अफोर्डेबल आहेत ते बट स्टील जितकं आपण विचार करतो तितकं नाही आहे आता जर तुम्ही बघायला गेलात तर गर्दीमुळे आपण ट्रेनमध्ये खूप रश असते खूप रश असते त्याच्यामुळे काही अपघात होतात ते अपघात टाळण्यासाठी आपल्याला खूप काही गोष्टी करणं अजून गरजेचं आहे